धर हे आम्ही जवळपासच्या गावांना किंवा शहरांना एक दोन वेळा भेट दिलेली आहे पण त्याचं निमित्त फक्त देवदर्शनासाठी होतं कारण की आमच्या घराच्यांना किंवा फॅमिलीला बाहेर आउटिंगला कुठे जायचं तर बुलढाणा या जिल्ह्यात भरपूर देवस्थळे इथे आहेत त्याच्यामुळे आम्ही तिथे जातो दर्शन घेतो मनाला प्रसन्नता एक शांतता लाभते त्याच्यामुळे जवळपासच्या गावांना आम्ही देवदर्शनाच्या कारणानी भरपूर वेळा भेट दिलेली आहे